हॅलो नमस्कार सन्मान हॉटेल का बरं ठीक आहे आपल्याला आपल्या घरी एक वाढदिवस आहे दोघांचा एकत्र वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही बऱ्याच लोकांना पार्टीसाठी बोलवलं आहे आपल्या रेस्टॉरंटमध्ये असं म्हणजे पार्टीयुक्त असं काही बनवता येईल एक्झाम्पल आपल्याकडे बिर्याणी असेल किंवा काही स्वीट्स आयटम असतील त्याप्रमाणे मला सांगा बघा मला रिक्वायरमेंट जर तुम्ही बघितले तर मला सुरवातीला स्टार्टर आईटम लागतील ज्याच्यामध्ये पापड झाला त्याच्यानंतर ज्याच्यामध्ये चिकन चिली झाली त्याच्यानंतर आपलं लॉलीपॉप झाली त्याच्यानंतर तंदुरी झाली तर अशा कुठल्या गोष्टींपैकी एक गोष्ट मला लागेल त्याचे रेट काय असतील म्हणजे साधारण अच्छा चिकन चिल्लीचे शंभर रुपये पर प्लेट अच्छा मला घाऊकमध्ये पाहिजे याच्यामध्ये त्यामुळं मला काहीतरी रेट कमी करून पाहिजे याच्यामध्ये लॉलिपॉप शंभर रुपये आणि तंदूर दीडशे रुपये बरं ठीक आहे चालेल मला काही हरकत नाही मला दीडशे रुपयची जी तंदूर आहे ती मला शंभर रुपयापर्यंत बसवून द्या आणि अजून कोणकोणते म्हणजे नॉर्मल मला व्हेजमध्ये लागेल व्हेज पुलाव लागेल साधारणतः दोन किलोचा पुलाव लागेल आणि जर चिकन बिर्याणी झाली तर चिकन बिर्याणी अप्रॉक्सिमेटली तीन ते चार किलो चिकन बिर्याणी लागेल बरं आपल्या डिलेवरीचं डिलिव्हरीचं कसं असेल म्हणजे तुम्ही डिरेक्टली घरी देऊ शकता की आम्हाला तिकडे घ्यायला यावं यावं लागेल अच्छा अच्छा ठीक आहे काय हरकत नाही आम्ही तिकडे घ्यायला येऊ शकतो मला फक्त किती वाजेपर्यंत यायचं तेवढं सांगा त्याप्रमाणे मी माणूस पाठवून देईल त्याप्रमाणे तुम्ही त्यांना लवकरात लवकर ते करून द्या ठीक आहे चालेल धन्यवाद आणि पेमेंट ऑप्शन कसं असेल आपलं अच्छा गुगल पे फोन पे करू शकतो कॅश कॅश पण देऊ शकतो बरं ठीक आहे काय हरकत नाही आहे मी माझं पॉसिबल असेल तर मी कॅश पाठवून देईल किंवा मग ते त्या माझा माणूस आल्यानंतर तुम तो क्यू आर तुमचं द्या तो पेमेंट करून टाकेल तिथे धन्यवाद